मराठी भाषेतील मला हा एक वाक्प्रचार फार मला आवडतो दगडापेक्षा वीट मऊ हा वाक्प्रचार आहे तो आता आपण पहिल्यांदा काय करतो एखाद्या व्यक्तिशी मैत्री करतो त्यांच्याशी त्यांच्या ब त्यांच्याशी आपण आपला वेळ घालवत असतो परत आपल्याला का आणि आपण त्याच्या आधी एक आपल्या जवळचा एक मित्र असतो पण तो पण आपण त्यांच्याशी मैत्री करायला जातो पण तो आपल्याला एवढा विशेष वाटत नाही की मैत्री करण्याजोगा वाटत नाही आणि जो आपला पहिला मित्र असतो आणि आपण त्यांच्याशी मैत्री केलेली असती आपल्याला त्याच्यामध्ये वे वेगवेगळे दुर्गुण दिसत असतात आणि आपण त्याच्याशी मैत्री कमी करतो आणि दुसऱ्या दुसऱ्याशी मैत्री वाढवायला बघतो तर पण त्याच्या त्याच्यापासून त्याच्यात अधिक अधिक अधिक दुर्गुण आपल्याला दिसून येतात आणि मग आपल्याला काय वाटतं की पहिल्यापेक्षा हा दुसऱ्या मित्रापेक्षा पहिलाच मित्र बरा होता म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणण्याची आपल्यावर पाळी येते